हालो सर

हव मुलाचे वडील बोलतो मी मी सध्या आता ट्राअल्समध्ये आहे

ठीक आहे बोला नं सर वं एक मिनटानंतर थोडं

हां हां सर हां हां हां अच्छा अच्छा हां हां सर एक प्रॉब्लेम होता मी जरा माझ्या ऑपिसला मिटिंग होती त्या तारखेला दोघापैकी एक जण आलं तर जमंल ना मुलाची आई वगैरे

अच्छा मॅडमला पाठवून दिलं तर जमेल ना अच्छा अच्छा

अच्छा अच्छा हम माझं येईन ऑपिसचं जर मिटिंग पोस्टपोन झाली तर मी आम्ही दोघं येऊ शकेन नाही तर मी मॅडमला पाठवून देईल जमेल ना ठीक आहे ठीक आहे सर ओके ओके